सोळा सोळा एप्रिल दो एकोणिसशे पंच्याण्णवमध्ये माझे लग्न झाले आठ मार्च दोन हजार एकोणीसमध्ये माझ्या पत्नीचा वाढदिवस साजरा केला होता तेरा मे एकोणिसशे शहाण्णवमध्ये पहिली मुलगी झाली सहा जुलै एकोणिसशे नव्याण्णवमध्ये दुसरी मुलगी झाली सात फेब्रुवरी दोन हजार चारमध्ये मुलगा झाला